नमस्कार नमस्कार सर काय म्हणता आज काय काढलं हां हां हां बरोबर बर

बरोबर आहे बरे आपल्या संस्थेचा हा आता दहावा वर्धापनदिन येतो आहे तर मग आता काय काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहे आता चांगली आयड्या बरोबर

बरं बरं हां

चांगली आयड्या आपण हो चांगले आहे आपण काय करू आता आपली इतर जे सभासद आहेत ना संस्थेचे त्यांना एकदा एकत्र करून आणि हा विषय आपल्याला त्यांच्यासमोर मांडावा लागंल आता आपल्याला काय काय करायचं आहे याची पूर्ण तयारी तुम्ही करून तशी आणि मग आपण त्यांच्यासमोर मांडू मग आता हां बोला

बरोबर पण हो हो

चालेल चालेल सर आपल्याला मग ही झाडं विकत घ्यावे लागतील का

बर हां हां बरोबर तसं आपल्या ज्या नगरपालिकेच्या नर्सरी असतात ना त्या नर्सरींमध्ये पण आपल्याला हे रोपं जे डी सी वान आहेत ते रोपं आपल्याला फ्रीमध्ये मिळू शकतात फक्त ते रोपं चांगली पाहिजे एक किलो दोन किलो माती असतील रोपं जर मिळाली तर मग आपलं वृक्षारोपणाचं काम पण चांगलं होईल पुढं थोडं संवर्धनाचं पण आपल्याला विचार करावं लागेल त्याच्यात मग त्याच्या संदर्भात काय सांगाल हा बरोबर आहे तसं नको व्हायला बरोबर आहे हो

चालेल हो हो आणि आपल्या सगळ्या सभासदांना पण निरोप देऊ आता हो आणि त्यांना पण मी सांगतो की आपल्याला सायंकाळी यासाठी जमायचं आहे की आपल्या संस्थेचा दहावा वर्धापनदिन येत्या एक जानेवारीला आपण साजरा करणार आहोत त्यानिमित्त आपल्याला जे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचं आहे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी इतरांचे जे काही सल्ले असतील ते पण आपल्याला ऐकून आणि सूचना वगैरे ऐकून घ्याव्या लागतील तर यासाठी आपण ये जमायचं आहे बरं बरं

हो हो नक्की नक्की चाल चा ओके ओके सर चालेल ठीक आहे